आमच्या भविष्यातील म्हटलं तर एक चांगली नोकरी व तिथे आपलं नाव आपली ओळख ओळखली जाईल अशी एखादी नोकरी जिथे हा पैसा पण व्यवस्थित मिळेल आणि नाव तिथं काम करण्याची पद्धत तिथंच सर्व व्यवस्थित असलं पाहिजे अशी तर आम्हाला नोकरीची करियरची भविष्यात शोध आहे